पाणी हे आयुष्यातला ले महत्त्वाचा घटकाय कसं आहे पाणी पिल्याशिवाय माणूस जगू शकत नाही पाणी एका टाईमनंतर माणसाला प्यायलाच लागतं पाणी शरीरात जाणं खूप महत्त्वाचं असतंय निदान ऊ उन्हाळ्यातच नव्हे तर आगदी प्रत्येक तीन्ही ऋतूत पाणी महत्त्वाचं असतंय आणि पाण्याचा रोज उपयोग हा आपल्या आयुष्यात होतच असतो जेवण करणं असू दे अंघोळ करणं असू दे वॉशरूमला जाणं असू दे परत साफसफाई असू दे कशात पाण्याची गरज नाही असं नाही आहे पाणी आपल्याला महत्त्वाचं असतंय पाण्यानी आपण एखादं झाड वाढवून त्या झाडापासनं ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो पाण्यामुळं वीज निर्माण होती पाण्यामुळं कित्येक नद्यांना जीवनदान मिळतं कित्येक माणसांना जीवनदान मिळतं कित्येक प्राण्यांना जीवनदान मिळतं पक्ष्यांना जीवनदान मिळतं मुळात पाणी ही मोरच्यांसाठी पण वापरलं जातं एखादी मागणी जर पूर्ण करायची असली तर निर्जल उपोषण केलं आहे असं आपण सांगून ती मागणी पूर्ण करू शकतो मुरच्या काढून आपण रोजच्या बातम्यांमध्ये रोजच्या घडामोडींमध्ये बघूच शकतोय त्यामुळं आता पाणी हे मोर्चाचं पण साधन झालं आहे असं म्हणायला काय हरकत नाही पाण्याचे असे खूप उपयोग होते आहेत आणि पुढे राहतील पण पण माणसानी पाण्याचा जरा जपून उपयोग करावा पाणी वाया घालवू नये पाणी रोज नियमित वापरावं जितकं गरजेचं आहे तितकंच वापरावं लय वापरू नये कारण एकदा पाणी का संपलं तर माणूस माणसाला जिवंत राहणंसुद्धा अवघड होईल असं मला वाटतं पाण्याशी निगडीत अशा खूप गोष्टी आहेत पाण्यात काही ज्युसेस मिक्स करून लोकं पितात पाण्यामुळं आपल्याला न्युट्रिशन मिळतं पाण्यात जे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स असतात त्याच्यामुळे एनर्जी मिळती पाण्यामुळं आपलं आतलं जे शरीर असतं पा जे छोटे छोटे भाग असतात शरीरातले प्रत्येक ती जागा साफ होते पाण्यामुळं एक वेगळं समाधान मिळतं आपण कुठनं जर चालून आलो आणि आपण कितीबी हुडकलं तरी पाणी जर नाही मिळालं तर आपल्या जीवाची जी चलबिचल होती ती ती तहान ती भागवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे आपण प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीला पाण्याशी कंपेर करतो का कारण पाणी तितकं आयुष्यात महत्त्वाचं आहे पाणी पाण्याला रंग नाही आहे पाण्याला वास नाही आहे पाण्याला चव नाही आहे पण पाणी हे माणसाच्या आयुष्यात रंग श्वास सगळंच भरतं